भारत सध्या प्रदूषणाचा सामना करत आहे आणि प्रदूषण वाढण्याची कारणे हेच आहे की रस्ते वगैरे बांधण्यासाठी म्हणजे गाड्याचा गाड्याचा उपयोग खूप वाढलेला आहे आणि गाड्याची संख्या पण खूप वाढलेली आहे त्यामुळे रस्ते वगैरे बनवण्यासाठी झाडे वगैरे जंगले नष्ट करण्यात येत आहे त्यामुळे प्रदूषणाचा खूपच मोठा सामना भारताला सध्या करावं लागत आहे आणि यामुळे मग कसे जंगले टेकड्या हे सगळं नष्ट होत आहे आणि हिवाळा पावसाळा उन्हाळा तर यांच्यामध्ये असे बदल झालेले आहेत की उन्हाळ्यामधे पाऊस येतो आणि पावसामध्ये उन्हाळा येतो कधी हिवाळा हिवाळासारखा वाटत नाही त्यामुळे शेतीवरही याचा खूप मोठा परिणाम होत आहे म्हणजे पिके वगैरे नष्ट होत आहे आणि पिण्याच्या पाण्याची तर खूपच मोठी समस्या भारतामध्ये सध्या चालू आहे असे बरेचसे प्रॉब्लेम सध्या भारताला फेस करावं लागत आहे आणि पावसामुळे येथे ऊन तापल्यामुळे किंवा पावसामुळे सगळी नी शेती नष्ट होत आहे आणि ऊन तापल्यामुळे येथे जमिनीची पण खूप धूप होत आहे